हॅलो मॅम गुड आफ्टरनून मी तुम्हाला आता एक ऑर्डरची लिस्ट पाठवली होती मला काही वस्तू मी ऑर्डर केले होते तर त्याच्यातल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्यातल्या काही वस्तूंची मला गरज नाही आहे तर त्या कॅन्सल करायच्या होत्या तर तुम्ही कॅन्सल करू शकता का ओके मॅम मग मी तुम्हाला ते लिस्टमधले काही ज्या वस्तू मला नको आहेत आणि काही वस्तू कमी करायच्या आहेत त्यांची यादी देऊ का ओके ठीक आहे मॅडम तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारते की मी आता ही जी ऑर्डर देते आहे ती किती वेळात माझ्या घरी येऊ शकते ठीक आहे तर मला फक्त हे एक माझी रिक्वेस्ट होती तुम्ही मला तुमच्या डिलेव्हरी बॉयचा नंबर द्याल का हो चालेल हा चालेल मॅडम तुम्ही असं करा ना जे मी तुम्हाला क्वांटिटी दि दिली होती वस्तूंची तर त्यातल्या माझ्या ज्या शेवटच्या काही वस्तू आहेत जसं की मी टूथपेस्ट तीन सांगितल्या होत्या त्यातली मला दोनच टूथपेस्ट द्या हा आणि तांदूळ तांदूळ राहू देत तेवढेच डाळी डाळी पण राहू देत साबण हा साबण साबण कमी करा हा मला फक्त सहा नग पाठवा ठीक आहे आणि मग तुम्ही बिल त्यांच्यासोबतच पाठवून द्या आणि बिलसाठी तुम्ही काय कराल की कॅश देऊ त्यांच्याकडे की मी ऑनलाईन पेमेंट करू बरं तुम्ही मग मला सांगाल का किती रुपये झाले आहेत काय ते बरं ठीक आहे मग हे मी त्यांच्याकडे कॅश देते हो हो चालेल चालेल आणि जर मला परत तुमच्याकडे काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्याचे मला एक तुमचा जे काही पाम्पलेट असेल ते मला पाठवाल का डिलिव्हरी बॉयबरोबर हो चालेल चालेल ठीक आहे मॅडम मग अजून मला काही ऑर्डर द्यायची असेल तर मग मी तुम्हाला अजून परत कॉल करू की तुम्ही नंतर माझी ऑर्डर घ्याल त्याची हो चालेल ना ठीक आहे ठीक आहे थँक यू मॅडम